हां मी दारू विक हां बोला बोला होय तोच मीच मालकच बोलतो आहे काय पाहिजे तुम्हाला

किती पाहिजे आहेत हां एम आर बीवरच

बरोबर हां आहे आहे ती पण आहे उपलब्ध आहे ती पण आहे ती पण आहे

बरोबर ठीक आहे भेटेल भेटेल भेटेल ना भेट अच्छा पन्नास एम एलची कुठचा कुठचा पाहिजे तुम्हाला

पाचशेपर्यंत भेटेल ग्रीन ॲपल ऑरेंज मँगो टीम्मी उपलब्ध आहेत आमच्याकडे तुम्हाला कुठची पाहिजे आहे साडेसातशेपर्यंत सुद्धा भेटते रममध्ये म्हणजे काय फ्ले काय ते फ्लेवर गोल्ड मंक गोल्ड मंक आहे ती आहे एक हजारपर्यंत जाईल ती मागवायला लागेल आठवडा जाईल आठवडा आठवडा झाला आठवडा आठवडा जाईल हां ठीक आहे कळवतो मी एकदा विचारून बघतो मग कळवतो ठीक आहे ठीक आहे कळवतो